अकोला जिल्ह्यात तसं म्हटलं तर खूप साऱ्या पाळल्या जाणाऱ्या खूप साऱ्या सांस्कृतिक पद्धती आहे त्यामधनंच एक पद्धती अशी आहे की जो सोळा सोमवारचा वेळ असतो म्हणजे ज्या महिन्यात ते सोळा सोमवार चा तो लोकं धरतात जे सर्वात जास्त म्हणजे शिवजीला मानतात तर असे लोकं म्हणजे अकोल्यातच एक खूप मोठं मंदिर आहे जे की राजराजेश्वर महाराजांचं आहे तर त्यांच्याबद्दल खूप कथा वगैरे पण आहेत तर सर्व जे सर्व इकडचे लोकं असतात म्हणजे दुरून दुरून आलेले सर्व गावातून छोट्या छोट्या गावातून गल्लीतून खूप साऱ्या शह वेगवेगळ्या गावातून तर लोकं पालखी घेऊन येतात त्यांच्या म्हणजे शिवा जेम शंकराचे वेगवेगळे रूप आहेत तर त्यांची पालखी घेऊन येतात आणि ते सर्व राजराजेश्वर मंदिराची म्हणजे अशी फेरे घेतात तसं खरं म्हटलं तर सर्व लोकं त्यावेळेस खूप जास्त गर्दी होते पूर्ण अकोला तिथं बघायला येतो देवाच्या दर्शनाला येतो सोळा सोमवार चा जो कार्यक्रम आहे ते खूप सारे लोकं म्हणजे प्रचंड भावनेने करतात